हॅलो नमस्कार मी कीर्ती देशपांडे बोलत आहे सर मी प्रवास करताना माझं प्रा पॅन कार्ड हरवलं आहे तरी तुम्ही मला मदत करू शकता का मला माझं पॅन कार्ड किती दिवसात मिळेल याची पण मला थोडीशी कल्पना द्या मी माझा पॅन कार्डचा नंबर तुम्हाला प पाठवून देते ओके सर मा सर माझा तुम्ही पॅन का कार्डचा क्रमांक लिहून घेताल का माझा पॅन कार्डचा क्रमांक आहे पी क्यू आर यस टी चार पाच सहा सात आठ नऊ आणि माझा घराचा पत्ता आहे आदर्श नगर बारशी नाका धाराशिव